हॅलो हा नमस्कार करमरकर काय चहा चहा पाणी झालं का हां मी म्हटलं आज श्रावणी सोमवार आहे तुम्ही म्हणत होतात परवा भेटलात तेव्हा की मला ठाण्याचं प्रसिद्ध कोपिनेश्वर मंदिर बघायचं आहे म्हटलं विचारूया येणार आहात का हं स्टेशन रोडला आहे म्हणजे पूर्वीचा ज जुनं जे स्टेशन आहे आपलं ठाण्याचं तिथून तो थेट रस्ता कलेक्टर ऑफिसपर्यंत जातो पूर्ण रस्त्याला स्टेशन रोड म्हणतात त्या रस्त्यावर जे आहे मासुंदा तलाव ठाणं तर आपलं तलावांचं शहर आहे आता तुम्ही इथे नवीन राहायला आला आहेत म्हणून तुम्हाला मुद्दाम सांगते आणि वेगवेगळे तळ्यांवरती मी तुम्हाला घेऊन जाईनच नंतर दाखवायला तर हे मुख्य मासुंदा तलावाच्या अगदी जवळ आहे हां हां हां आणि ति तिथली जी शंकराची पिंडी आहे ती प्रचंड मोठी आहे म्हणजे दोन हातात पण आपल्या मावणार नाही एवढा त्याचा परीघ आहे हं हो हो हे वैशिष्ट्य आहे त्याचं श्रावणी सोमवारी तिथे खूप गर्दी असते पण तरीसुद्धा आपण जाऊन बघूया आणि त्याच कोपिनेश्वर मंदिरामध्ये वेगवेगळी छोटी छोटे देवळं आहेत प्रत्येक देवाचे हां मारुतीचं दत्ताचं गणपतीचं देवीचं अशी खूप वेगवेगळी म्हणजे थोडक्यात हल्ली कसं हां हां म्हणजे एकाच वेळेला सगळ्यांचं दर्शन होईल सगळ्या देवांचं मुख्य बाजारपेठेतच आहे ते आणि तिथे गेलात की तुम्हाला बा काय आजूबाजूला खरेदी करायची असेल तर ती पण करता येईल देवदर्शन पण होईल सगळंच एका फेरीत होऊन जाईल हो हो गर्दी असतेच पण आपण जाऊ आणि रांगेेत उभं राहू थोडा वेळ लागेल दर्शन मिळायला नक्की नक्की आणि प पिंडी तुम्ही पिंडीचं दर्शन घेतलं की तुम्ही खूश होऊन जाल पण असं कुठे इतकी मोठी पिंडी बघायला मिळत नाही आपल्याला नक्की जाऊया मग किती सहा वाजता भेटूया चालेल चालेल चालेल हो चालेल भेटूया हो ठीक आहे ठीक ठेव